आम्ही फळांचे झाडे थेट जमिनीत वा वाढवतो आणि फुलांची झाडे कुंड्यामध्ये आहेत तर मातीच्या कुंड्याच्या आम्ही जास्तीत जास्त वापर करीत आहो कारण मातीच्या कुंड्यांचे अनेक फायदे आहेत त्याच्यामध्ये पहिला म्हणजे पाणी निथळण्याचा जो प्रश्न आहे तो योग्य तरी हाताळतो दुसरी गोष्ट म्हणजे जे झाडांचे पाने गळून पडतात त्या कुंड्यामध्ये पडल्यानंतर माती असल्यामुळं त्यांच्यात त्याच्या खत तयार होतो आणि तो झाडांना पोषक असतो तिसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आजकाल चोरांचे प्रमाण जास्त वाढले तर ते वजनी असल्यामुळे कोणी चोरीचे चोरी जाण्याचा प्रश्नच येत नाही दुसरी गोष्ट त्या मातीच्या कुंड्यांच्या असं राहते का एकावर एक म्हणजे असा तीन प्रकारच्या कुंड्या जर ठेवण्यात आल्या सर्वात म्हणजे वर म्हणजे लहान मधली म्हणजे त्याच्यापेक्षा मोठी आणि सर्वच शेवटी म्हणजे मोठी सर्वात पण त्याच्यातून जी पाणी पडते ते योग्यरीत्या थेंब थेंब थेंब थेंब पूर्ण गळूनशनी चारी बाजूने खाली येते न ते सर्वत्र पसरते त्यामुळे सर्वांना योग्यरित्या जेवढ्या प्रमाणात त्यांना पा पाणी हवे तेवढ्या प्रमाणात त्यांना मिळत असते तीच गोष्ट प्लास्टिकच्या कुंड्यामध्ये होत नाही दुसरी गोष्ट प्लास्टिकच्या कुंड्या ह्या रासायनिक प्रक्रियेतनं मुळे तयार होतात त्यामुळे त्याच्या विपरीत परिणाम झाडावर होतो